नागपूर जिल्ह्यातील महत्वाचे स्थानीय प्रसार माध्यम म्हटलं तर जसंकी पेपर आहेत आणि नागपूर न्यूज चॅनेल आहे आणि जसंकी नागपुरात अनेक मोठे मोठे न्यूजपेपर आहेत जसंकी जे बातम्या आपल्याला चांगल्या पद्धतीने पोचतात जसंकी लोकमत आहे लोकमत समाचार आहे नवभारत आहे नवराष्ट्र आहे तरुण भारत आहे दैनिक भास्कर आहे याच्यासारखे अनेक पेपर आहेत आणि टीव्हीच्या माध्यमातूनही आपण नागपूरच्या जिल्ह्यात काय होतं आहे ते काय घडतं आहे ते ही आपल्याला माहिती पडते जसंकी नागपूरमध्ये नागपूर चॅनेल आहे यू सी एन नागपूर हा नागपूर चॅनल पूर्ण नागपूर जिल्ह्यात आहे तर जसं ग्रामीण भागातही काही झालं किंवा नागपूर शहरात काही झालं तर ह्या न्यूज चॅनेलचे रिपोर्टर घटना घडली त्या ठिकाणी जाऊन रिपोर्ट वगैरे गोळा करतात तिथली माहिती घेतात आणि मग ती आपल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवतात आणि त्याच्यानंतर म्हटलं तर जसंकी सोशल मीडिया आहे आजकाल लोकांना व्हिडीओ वगैरे बनवायचं खूप क्रेझ आहे तर जिथे कुठे अशी एखादी घटना घडली तर लोकं व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करतात त्याच्यामुळेही आपल्याला माहिती होते की नागपुरात काय होतं आहे